हां हॅलो हां ताई मला मी हळदी थोडं मला हळदीकुंकवाला जायचं होतं तर त्याबद्दल थोडं काही सांगू शकता का माझं नेमकं नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळं

हां

त्यामध्ये आपण हळदी कुंकवाच्या वेळेस काय काय देत असतो

हां हां हो उखाणे वगैरे माहीत आहे अजून अजून काही असते का त्यामध्ये नवीन ठीक आहे मग ठीक आहे मग